खरं पाहिलं तर मी केवळ प्रवाहानुसार जात राहते पण अगदीच तेवढंच नाही मला जसा वेळ मिळतो किंवा मला जसं सुचतं तसं मी लिहिते आणि जसं वाटलं विषय आवडला एखादा त्याच्यावर कवितापण करते तर त्यामुळे असं ने लेखन नेहमी नाही तरी एक छंद म्हणून मी नेहमीच लेखन करत राहते